मी वाचलेले पुस्तक श्यामची आई हे आहे हे कथा साने गुरुजी यांनी लिहिली आहे त्याही ही कथा खूप खूप गाजलेली आहे असे कोणी नसेल की ज्यानी ही कवि कथा वाचली नसेल कारण ही कथा त्यांच्या जीवनावर आधारलेली आहे त्यांनी केलेल्या स् लहानपणीपासून ते मोठ्यापर्यंत त्यांनी जे काही केलं ते या कथेत दडलेलं आहे त्यांनी दिलेलंस् त्यांनी केलेलंस् त्यांनी त्यांनी सामोरे गेलेली परिस्थिती अतिशय खूप छान पद्धतीने मांडली गेली आहे खूप ती कथा खूप छान आहे पण त्या कथेत त्यांनी खूप अशी लांबसडक अशी रचना केली आहे म्हणजे अशे शॉटकट तिथे नाहीत खूप लांब अशी कथा आहे ती त्यामुळे ती वाचण्यासाठी बोर वाटते तरी माझ्या मैत्रिणींनीच मला ती कथा सांगितली होती वाचायला व ती मी वाचली पण मला इतकी काही आवडली नाही कारण त्या कथेतील अर्थही खूप कठीण अतात त्याचे अर्थ जे असतं शब्दांचे जे अर्थ आहे ती सोपी असल्यास ती उप् आपल्याला वाचण्यास उपयोगी पडते व ती समजते देखील पण त्या कथेत तसे नाही त्यामुळे आपण त्या कथेत असे अनेक ती कथा त्याच्यातून आपल्याला खूप सारे असे समजून घेण्यासारखे आहे कसे आपण आपल्या परिस्थितीला सामोरे गेले पाहिजे हे त्या कथेत सांगितलेले आहे